मी जास्त करून श्रीरामचरित मानस ज्ञानेश्वरी श्रीमद भगवत गीता हे तीन ग्रंथच वाचलेलेत तर प्रत्येक ग्रंथ तो त्याची त्याची जी ख्याती आहेत ते सांगत असतो तसं म म मला जास्त करून श्रीमद्भगवत गीता हा ग्रंथ जो आहे तो खूप आवडलेला आहे म्हणजे त्यातून शिकण्यासारखं म्हणजे प्रत्येक जे शब्द आहे गीतेचा तो प्रत्येक शब्द हा शिकण्यासारखा आहे आता गीता पहिल्यांदाच काय आपल्याला सांगते की तू कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस कर्म कर पण तू फळाची अपेक्षा करूच नकोस हे दुसऱ्या कुठल्या ग्रंथात आपल्याला ऐकायलाही नाही भेटलं आहे जर ज्ञानेश्वरीचं बघाल तर ते ज्ञानेश्वरीसुद्धा आपल्याला ग्र म्ह म्हणजे जी श्रीकृष्णांनी संस्कृत भाषेत सांगितलेली आहे तीच आपल्याला मराठीतूनसुद्धा सांगून सांगायला भेटलेली आहे म्हणजे ज्ञानेश्वरांनी तिचं जे ट्रान्सलेशन केलं ते मराठीतून केलं म्हणजे श्रीमद्भगवत गीता ही ज्ञानेश्वरी म्हणून आपल्याला मराठीत भेटलेली आहे तर गीता असं सांगते की श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षांपूर्वी गीता सांगितलेली आपल्याला तर श्रीकृष्ण काय म्हणतात की जेव्हा जेव्हा अधर्म होतो तेव्हा तेव्हा मी या सृष्टीवरती जन्म घेतो आणि जेव्हा जेव्हा साधूसंतांना त्रास होतो तेव्हा तेव्हा मी पुन्हापुन्हा येतो म असेही गीता आपल्याला सा पावलोपाऊली आपल्याला मदत करत असते सांगत असते गीता आपल्याला एवढंसुद्धा सांगते की तू जो दुसरा माणूस आहे तोसुद्धा माझा पुत्र आहे आणि तूसुद्धा माझा पुत्र आहेस म्हणजेच की तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लाल कलरचंच रक्त असतं लाल रंगाचंच रक्त असतं जर तुमच्या दोघात एकाच रंगाचं रक्त आहे तर मग तुम्ही दोघंही माझेच पुत्र आहात कारण की एक श्लोक आहे गीतेचा ममेवशी जीव लोके जीव भूत सनातनं म्हणजे प्रत्येक जीवात मी आहे असं आपल्याला भगवान श्रीकृष्ण गीतेतून सांगतात पण क काही वेळेस काय होतं की आपण आजकाल म्हणजे विज्ञान विज्ञान म्हणतो पण विज्ञान काय आहे हेसुद्धा आपल्याला ऋषिमुनींनीच सांगितलेलं आहे आधीपासून तर आपण आजकाल सगळ्या म्हणजे मॅथ्सचे फॉर्म्युलेज सपोज आपण घेतले तर प्रत्येक ह्याला आपल्याला बाहेरच्याच व्यक्तीचं नाव दिसतं परंतु हे सगळं जे आहे ते आपल्याला आधीपासूनच भेटलेलं आहे आपल्या जे ऋषिमुनी होते त्यांच्याकडून आणि हे जे तेव्हाच समजतं जेव्हा आपण ग्रंथ वाचतो तेव्हा व प्रत्येक ग्रंथा असा आपल्याला काही ना काही सांगत असतो तर मग गीता आपल्याला अशी वेगळी काय सांगते ना तर गीता आपल्याला हे सांगते की तू फक्त तुझा मार्ग तू योग्य ठेव मग मी कायम तुझ्या मदतीला येईन असं गीता आपल्याला सांगते आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला गीतेतूनच भेटतं तर अशी गीता म्हणजे हा ग्रंथ आहे हा फक्त ग्रंथ नाही आहे तर हा जीवन ग्रंथ आहे तर जीवन ग्रंथ का कारण की आपल्या जीवनात जे जे काही प्रश्न पडतात तर त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला गीतेत भेटतात म्हणून हा जीवनग्रंथ आहे तर मला म्हणजे खूप सारे ग्रंथ वाचायचे आहेत पण हा ग्रंथ मी वाचला आहे त्यामुळे मला ह्या ग्रंथाबद्दल खूप जास्त माहिती आहे